महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे मराठी राजमान्य लोकमान्य राज्यभाषा झालेली आताच अडीच वर्ष होऊन गेली तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राज्य मान्यताची सोनेरी मुकुट घालून उभी आहे परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत मराठीचे स्वतःचे राज्य असावे मराठीला भाष राज्यभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवरे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली संघर्ष केले